हॅलो हो हो मधुर वाचनालय बोला ना कोण बोलत आहे

हो बरं मी ग्रंथपालच बोलत आहे सांगते तुम्हाला आमच्याकडे कसं आहे की मंथली पण तुम्ही पैसे भरू शकता किंवा मग इयरली पण भरू शकता तर महिन्याचं समजा एक पुस्तक हवं असेल तर तीनशे रुपये तुम्हाला वर्गणी भरायला लागते आणि एकदम वर्षाचे भरलेत तर तुम्हाला तीन हजार भरायला लागतात

हो हो फॉर्म म्हणजे काय आहे आमचं ऑनलाईन पण एक ॲप आहे तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मग तो जो गुगल फॉर्म असेल तर तिथे सगळी माहिती नाव गाव तुमचं असं सगळंच भरायचं आहे म्हणजे किती वर्ष वाचताय किंवा असं आम्ही थोडी जास्तीची इन्फॉर्मेशन पण घेतो आणखी आधार कार्ड आणि तुमचा फोटो असा तिथे अपलोड करायचा आहे

सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि संध्याकाळी साडेचार ते साडेसात आहे फक्त ती मंगळवारी नसते अभ्यासिका बाकी एरव्ही सकाळी सात ते संध्याकाळी हां तेच ना सकाळी सात ते संध्याकाळी सात असतेच अभ्यासिका आणि म्हणजे तिथे काय होतं काही मुलं डबा वगैरे पण खातात यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करायला येतात तर तशी त्यांना डबा खाण्यासाठी वेगळी सोय आम्ही केली आहे त्यांनी तिथे नाही काही गडबड करायची किंवा लायब्ररीत आत अभ्यासिकेत बसल्यावर मोबाईल पण अलाऊड नाही आहे सायलेंटवर टाकायला लागतो असं आहे म्हणजे मूळ लायब्ररीला अशी धरूनच आमची अभ्यासिका आहे त्यामुळं काही फार प्रश्न नाही जी पे करू शकता हा जो नंबर आहे हो तीनशे रुपयात ती जी मासिक वर्गणी आहे तर एकच पुस्तक मिळतं नाहीतर मग दोन आहे ना दहा हजार रुपये लाईफ मेंबरची काय वर्गणी फी आहे तर ते दहा हजार रुपये तुम्ही भरलेत की तुम्ही आजीव सभासद होता आणि मग तुम्हाला दोन पुस्तकं मिळू शकतात आजीव सभासदांना दोन हो म्हणजे असं आहे की अगदी तुम्ही आजीव सभासद असा नाहीतर महिना भराचे असा नाहीतर वार्षिक वर्गणी भरलेली असा पुस्तक ज्या काय दिवशी नेलं आहे त्याच्या पुढच्या आठ दिवसांनी तुम्हाला ते परत करायचं असतं म्हणजे समजा मंगळवारी नेलंत ह्या पुस्तक तर तुम्हाला पुढच्या मंगळवारी ते परत करायला लागतं आणि नाही केलंत समजा तर प्रत्येक काय दिवसाला पाच रुपये दंड होत जातो हां आणि अशी पण सोय आहे म्हणजे मी का सांगते आहे हल्ली नवीन आम्ही असं सुरू केलं आहे की बरेचदा रिन्यू करायला पुस्तक लायब्ररीत यायला लागतं ना पूर्वी यायला लागायचं तर आम्ही ना तिथे एक आता बुकमार्क घातलेला असतो पुस्तकामध्ये समजा तुम्ही मंगळवारी पुस्तक नेलं तर मंगळवार असं लिहिलेलं असतं त्या बुकमार्कवर म्हणजे मग तुम्हाला आठवणीत राहतं की तो मंगळवारी नेलं आहे पुस्तक ते आणि खाली नंबर असतो त्या नंबरवर फक्त जर फोन करून सांगितलं की माझा रिन्यू करा असं तुमचं होतं रिन्यू म्हणजे अगदी यायची पण गरज नाही अगदी हां मी तेच म्हणणार होते की

करू शकतो थँक्यू बरं हॅलो